संभाजीनगर बीड पारगाव चौसाळा तेरखेडा एडशी आळणी धाराशीव तुळजापूर अंबेझवळगा शेकापूर सोलापूर वरवंटी लातूर पुणे उस्मानाबाद अहमदनगर औरंगाबाद नांदेड नागपूर पुणे मुंबई